हां रेश्मा ऐक ना मला एक विचारायचं होतं सोलापूरमध्ये आपलं नवरात्र असतं नां ते कुठे चांगलं कुठे प्रोग्राम वगैरे त्याचे असतात जास्त सोलापूरमध्ये नवरात्र असतं चालू असतात ना आता तर ते कुठे कुठे प्रसिद्ध ते पण सांग मला

ओके तुळजा भवानी मंदिर का ठीक आहे मी करते ऑनलाईन म्हणजे मग आपल्याला जास्त इन्फर्मेशन मिळेल मग आपण जाऊ तिथे आणि ते नऊ दिवसाचा कार्यक्रम असतो ना मी पण ऐकलं आहे हां पण मी आपण तिथे इंफोमेशन माहिती काढू आपण आणि जाऊ फ्रेंडसोबत वगैरे तिथे ड्रेसचं वगैरे पण करून नंब म्हणजे जे नऊ कलर आहे तर सं हे करून जाऊ तयारी करून जाऊ ठीक आहे हो हो तेच त्याच्या अकॉर्डिंगच तू कपडे वगैरे घेऊन ये म्हणजे कसं आपल्याला तिथे हे करायचं असेल त्या त्या रंगाचे कपडे घालता येतील नाही नाही उपवास नाही ठेवत नाही करत हां तू करतेस का उपवास हां त्याचा उपवास खूप कडक करावा लागतो ना तो हां नाही पण त्याचा पण त्याचा उपवास खूप कडक असतो ना चप्पल वगैरे पण घालत नाहीत पायात हां हां हां हो हो तेच मग आपण जाऊया तिथे आणि तिथे ते दांडिया वगैरेचे प्रोग्राम असतील ना हां हां खेळ वगैरे हां तिथे आणि याच्यात खेळ वगैरे पण असतात गेम्स वगैरेचे पण चालू असतं असं ऐकलं ओके ओके बरं आहे मग हां आपण जाऊया मी तुला कॉल करते कधी जायचं आहे ते ठीक आहे हो हो ठीक आहे चल मग बाय